हॅलो हो हो नमस्कार मी राहुलच बोलतो आहे बरं बरं ओके हो नक्की नक्की

बरं बरं बरं बरं हो नक्कीच नक्की विदर्भामध्ये तसे खूप सारे पर्यटनस्थळं आहेत पण त्यापैकी मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की शेगाव आणि शेगावमध्ये शेगाव महाराजांचं शेगावमध्ये तुम्ही गजानन महाराजांचं दर्शन पण घेऊ शकता पण त्याचबरोबर जे काही टुरिस्ट असतात त्यांच्या एन्टरटेनमेंटसाठी किंवा त्या लोकांना जास्तीत जास्त इकडे टुरिझमचा एक एन्जॉय करता यावं त्यासाठी इथे आनंदसागर म्हणून खूप मस्त टुरिस्ट स्पॉट आहे तुम्ही तिथे तुमचा तुमच्या परिवाराबरोबर किंवा तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर पूर्ण दिवस तुम्ही तिथे घालवू शकता त्याचबरोबर तिथे राहण्याची खूप चांगली सोय आहे भक्तनिवास आहे आणि तुमचा कसा प्लॅन आहे मग यायचा

बरोबर तुम्ही आता बरोबर बरोबर तुम्ही नागपूरवरून येणार आहे बरोबर हा तर नागपूरवरून तुम्हाला रेल्वे पण ॲवेलेबल आहे आणि तुम्हाला रोडवेने जर यायचं असेल तर भरपूर साऱ्या गव्हर्नमेंटच्या बसेस ॲवेलेबल आहेत किंवा प्रायव्हेट वेहीक्ल्स् पण भ भरपूर ॲवेलेबल आहेत आणि तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला इथे भक्तनिवासमध्ये चांगल्यात चांगल्या रूम्स् आणि स्वस्तात रूम तुम्हाला इथे ॲवेलेबल करून जा करून दिले जातात सर्वच हो हो हो सर्व फॅसिलीटी तुम्हाला इथे दिल्या जातात त्याबरोबर तुम्हाला खूप छानसं जेवणही खूप छान मिळू शकतं तुम्हाला आणि त्यात आनंदसागरमध्ये आता तुम्हाला सध्या तरी कारण की थोडंसं जागेच्या इश्यूमुळे आनंदसागर ही जी शेगावचं जे गजानन महाराज संस्थान आहे त्यांनी ते पर्यटकांसाठी बंद केलेलं होतं पण तो प्रॉब्लेम आता त्यांचा सॉल्व्ह झालेला आहे आणि त्यामुळे त्यांनी आता आनंदसागर हे सर्व पर्यटकांसाठी त्यांनी ओपन केलेलं आहे पण आता कसं सुरुवातच असल्यामुळे ते दोन ते तीन वर्षांपासून बंद होतं पण आता सुरुवात असल्यामुळे त्यांनी आता पर्यटकांसाठी काही काही त्यांनी म्हणजे आता जे तिथलं आध्यात्मिक केंद्र आहे ते आध्यात्मिक केंद्र त्यांनी सुरुवात केलेली आहे आता जे पर्यटक येतात त्या पर्यटकांसाठी तिथे तुम्ही आध्यात्मिक सेंटरला व्हिजीट करू शकता आणि तिथे तुम्हाला एक स्पिरिच्युअल चांगलं एक नॉलेज तुम्हाला भेटतं तर तुम्हाला तिथे व्हिजीट आणि फ्युचरमध्ये हळूहळू जी बाकीची जी काही मुलांसाठी खूप चांगले खेळ आहेत मुलांसाठी खूप साऱ्या खेळण्या ठेवलेल्या आहेत तसंच तिथे रेल्वे आहे या सर्व तुम्हाला मिळतील ज्यावेळेस तुमचा प्लॅन होईल यायचा फिक्स की मला कळवा आणि मी तुम्हाला अजून मदत करेन नक्की नक्की सर नक्की नक्की नक्की थँक्यू धन्यवाद ओके बाय